हां हॅलो आता मी ऑफिसमध्ये आहे सध्या आता काम ऑफिस हो हो हो भरलेलं आहे भरलेलं आहे नाही अजूनपर्यंत शोधतो आहे तेच भेटतच नाही आहे हां हां ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल सांगतो नाही तर मग बघतो कोण शोधतो एल आय सीचं आता चालू आहे सध्या प्रोसेस बघू बघतो आहे मी पण हां आता तरी साडेपाच हजाराचा हप्ता आहे जास्त नाही नाही नाही माझा एकट्याचा तुझा नाही चेक केला आहे ओके ठीक आहे ठीक पण किती आहे ते कन्फर्म माहीत कसं पडणार मला तुम बघितलं नाही अजून तर चेक करतो हां हां हां ठीक आहे ठीक आहे चालेल बघतो मग

हां जरा बघितले तर बरं होईल कारण लेडीज लेडीज थ्रू बघितले तर मा माहीत पडेल आम्हा लोकांना माहीत नाही पडेल नाही सांगायचं काय झाडू प गा कपडे वगैरे भांडीचं धुणं वगैरे हां त्यां हो हो हो त्यांना पण सांगावं लागेल आता काय आपले माझे शर्ट पँट्स वगैरे असतात ते मी चार चार म्हणजे पक चार शर्ट चार पँट अशा हिशेबाने करायचं हो हो दुधाचं पण लाईन लावावं लागेल

हां नाही सांगा चालेल लावा लागेल दोन महिने बापरे ठीक आहे ठीक आहे चालेल मग ठीक आहे ऑनलाईन हां ऑलाईन पेमेंट करून टाकतो मग ठीक आहे ठीक आहे चेक करतो मग पहिले मग नंतर पेमेंट करतो अच्छा अच्छा अच्छा लेट झाले लेट फी झाली असेल हां लेट लेट फी झाली ठीक आहे ठीक

ठीक आहे ठीक आहे चालेल ओके ओके चालेल ठीक हां बाय हां ठीक आहे चाल